माझ्या घराच्या जवळच्या धार्मिक स्थळांपैकी एक म्हणजे श्रीकृष्णाचं मंदिर आहे तिथे रोज संध्याकाळी मी नित्य नियमाने जाते तिथे गेले की मनाला प्रसन्नता मिळते आणि मला तिथे रांगोळी काढायला खूप आवडतं